हॅलो मॅम मी नेहा मॅम नेहा बोलत आहे ते मला ना सुट्टी पाहिजे होती माझ्या मुलाचा ना बड्डे आहे मला दोन दिवसाची दोन दिवसाची पाहिजे होती पण मी दोन दिवसाची तर नाही एकच दिवसाची घेणार आहे मला काम वगैरे आहेत ना इन्व्हिटेशन कार्ड वगैरे दिलेले आहे शॉपिंग वगैरे करायची आहे मुलाची बड्डेची त्याच्यासाठी मला हो मॅम पण अर्जंट आहे ना मुलाचा बड्डे आहे मग त्याची तयारी पण करायची आहे ना इन्व्हिटेशन कार्ड वगैरे दिलेलं आहे सर्वांना हो मग तुम्ही तुम्ही त्यांना विचारून पाहा ना बोलून पाहते मी त्यांच्याशी हा मॅम ते मला अर्जंट होतं ना मुलाच्या बड्डेसाठी हा मॅम ते बघा तुम्ही बोलून त्यांच्याशी कारण मला ना अर्जंट सुट्टी पाहिजे होती मुलाचं बड्डे हा तुमचे नातेवाईकाला माझे नातेवाईकाला सर्वांला इन्व्हाईट इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे त्याच्यासाठी मग मला सुट्टी पाहिजेच होती ना तयारी करायची आहे मला हा सुट्ट्या झालेल्या आहे मॅम पण आता अर्जंट आहे ना त्यामुळे मग मी एकच दिवसाची मागत आहे ना ते मी आल्यानंतर कम मी आल्यानंतर कम्प्लिट करून देणार ना मग थोडं ॲड्जस्ट करून पाहा ना माझं ना अर्जंट आहे तर त्यामुळे नाही तर मग मी सुट्टी घेतलीच नसती ना माझी तब्येत पण खराब आहे माझे मुलाचा पण बड्डे आहे ठीक आहे बघा तुम्ही ॲड्जस्ट करून मला मग कॉल करा